हॅलो नमस्ते शिवाजी ग्रंथालय सातारा का हां नमस्ते सर मी सुमित सुमिता साळुंखे बोलते आहे आणि मला थोडंसं ग्रंथालयातले आपले जे वेगवेगळे पुस्तकांचे विभाग आहेत त्याच्या संदर्भात जरा थोडीशी चौकशी करायची होती सर वैचारिक लेखनाच्या संदर्भात आपल्याला काही वेगळा विभाग आहे का

हां हां

हां हं मग मला मला साहित्याच्या संदर्भात सगळ्यात लँग्वेज ज्या आहेत मग स्पेसिफिक मराठी हिंदी इंग्लिश आणि संस्कृत याच्या संदर्भात जी वेगवेगळी पुस्तकं आहे आणि त्यातही ती वैचारिक लेखनावर जी आहेत आणि जी अगदी जागतिकीकरणानंतरच्या कालखंडातली म्हणजे साधारणतः दोन हजार नंतरच्या कालखंडातली अशी जी काही पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकांचं थोडं वाचन करायचं होतं पण ॲक्चुल माझा प्रश्न असा आहे की मी कुठली महाविद्यालयाची विद्यार्थीनी वगैरे नाही तर तुम्ही बाहेरच्या लोकांसाठी मेंबरशिप देऊ शकता का

बरं बरं

हो बरं चालेल

बरं या मेंबरसा हे मेंबरशिपसाठी मला काही पैसे पेड करावे लागतील का त्याचे चार्जेस काय असतील ओके

बरं बरं चालेल चालेल निश्चित सर मी निश्चितच आपल्या ग्रंथालयाला भेट देईन आणि आपल्या ग्रंथालयाची वाचक होण्याचा प्रयत्न करेन मी उद्या येऊन आपल्याला भेटून माझ्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करते ओके थँक्यू सर थँक्यू